माझा छंद जेवण बनवणे आहे आणि तो मी अशा प्रकारे जोपासते की आमचं स्वतःचं हॉटेल आहे जिथे पर्यटक येत असतात त्यामुळे त्यांना जेवण करून घा खाऊ घालणं आमचं काम आहे त्या येच्यात माझा ज छंद जोपासला जातो आणि त्यात मलाही खाण्याचीही आवड आहे आणि बनवून घा खाऊ घालण्याची आवड आहे आमच्या अलिबागमध्ये खास पर्यटक मच्छी खाण्यासाठी येतात त्यामध्ये सुरमई पॉपलेट ह्यासाठी लोकं येतात आणि ते बनवायलाही मला खूप आवडतं त्यामुळे छंद जोपासला जा